हां तुम्ही डान्स स्टुडिओमधून बोलत आहात का बरं मग मला डान्सचे लावायचे होते तुमच्याकडे मी ऑनलाईन तुमचं इंस्टावरती बघितलं की तुमची प्रोफाईल डान्सचे बरेच डान्स वगैरे केलेले होते मला सोंगीमुखवाटा म्हणून हे डान्सवरती करायचे आहेत तर मला क्लासेस वगैरे कुठे लावावे लागतील कसं आहे काये तसं तुमच्याबद्दल स्टुडिओबद्दल थोडं काही काही सांगा

हो म्हणजे मी अजून काही क्लासेस वगैरे लावले नाही आहेत पण मग स्टा फर्स्ट टाईमच क्लासेस वगैरे लावते बरं बरं हो हां बरं मग हे तुमचे स्टुडिओ वगैरे कुठं आहे पण तरी प्रॉपर ॲड्रेस मी बळी मंदिराला राहते ना म्हणजे मला तिथे यायला जायला बरं किंवा मग जास्त हो बरं तिथे क्लासेसध्ये सोंगी मुखवटा म्हणून क्लासेसमध्ये किती मुली आहेत बरं आणि तुम तुम्ही जे सर्टिफिकेट देणार हे गव्हर्मेंट सर्टिफिकिट असेल का तरी गवर्मेंट सर्टिफाईड होऊन किती वर्ष झाले आहेत ते या म्हणजे तुमच्या अकॅडमीला बरं बरं आणि म्हणजे ए सी वगैरे आहे का नॉ ए सी आहे का नॉन ए सी आहे ठीक आहे ठी

बरं बरं आणि जर मग आमच्याकडून म्हणजे आता मला कॉलेजमध्ये डान्स पार्टिसिपेट करायचं आहे तर मग आम्हाला डान्स ग्रुप डान्स करायचा आहे तर ग्रुप डान्समध्ये बऱ्याच आम्ही पाच सहा सात मुली असणार म्ह जर माझ्या आमच्या माझ्याकडून जर सहा सात मुली जर ॲड होत आहेत अकॅडमीमध्ये तर मला काही डिस्काउंट वगैरे मिळेल का बरं आणि तरी म्हणजे किती जर आम्हाला शिकवतील किंवा म्हणजे आम्हाला किती सर वगैरे आणि आम्हाला असं एखादी कल्चरल एक्झाम म्हणजे प्रोग्राममध्ये जायचं आहे नाही म्हणजे एखादी पार्टिसिपेट चांगल्या ठिकाणी गव्हर्मेंटच्या अशा ठिकाणी आम्हाला पार्टिसिपेट करायचं तर आम्हाला तसं कळेल का म्हणजे आमचं फक्त शिकूनच उपयोग नको व्हायला तर कुठेतरी त्याचा म्हणजे तुमच्याकडून ते प्रोव्हाइड केला जाईल हां म्हणजे तिथे पार्टिसिपेट करायचे किंवा मग त्याचे पैसे भेटतील का आम्हाला बरं आणि त्याचे जे काय पे असतील का मग म्हणजे आता एखाद्या ठिकाणी पार्टिसिपेट करायला जातो आहे तर मग तिथे पैसे द्यावे लागतील का तुम्हाला अगोदर बरं बरं आणि अजून काही वेगळं म्हणजे क्लासेसमध्ये ए सी नॉन ए सी आहे बरं बरं आणि तिथले सर वगैरे आहेत ते म्हणजे त्यांनी काही ए अग एक्झाम वगैरे म्हणजे एक्झाम नाही म्हणजे एखादी पार्टिसिपेट वगैरे केलं आहे का कुठे म्हणजे टी व्हीवरती कसे डान्स इंडिया डान्स वगैरे असे शो येतात त्याच्यामध्ये त्यांनी गेले आहेत का कोणत्या लेव्हलपर्यंत गेले आहेत

यायला जरी याई यायचं जर म्हटलं ना म्हणजे तुम्ही जर मला कॉलवरती सांगून दिलं तर मग मी त्या मुलींनाही घेऊन येते कारण की आमच्या इथे आता डेस वगैरे सुरू होत आहेत कॉलेजला आणि आम्हाला पार्टिसिपेट वगैरे करायचं आहे तर मग तेच पण मी कधी डान्स नाही केलं आहे म्हणजे मला फक्त शिक् कॉलेजला परफॉर्म करायचं आहे म्हणून ते डान्स वगैरे शिकायचं तर होईल ना माझ्याकडून ॲड्जस्ट बरं बरं चालेल मग मी येते उद्या उद्या तुम्ही मला तसं सांगा काय टायमिंग काय असेल बरं चालेल मग मी उद्या दहा अकरा वाजता येते कॉलेज झाल्यावर चालेल चालेल थँक्यू बाय